अर्थात मला इंटरनेटवर जास्त करून पर्यटना संदर्भात लेख वाचायला आवडतात म्हणजे ज्या लेखांमध्ये विविध स्थानांविषयी माहिती दिली असेल विविध तीर्थक्षेत्रांविषयी माहिती दिलेली असेल विविध नैसर्गिक ठिकाणांविषयी माहिती दिलेली असेल तर अशा ठिकाणी किंवा अशा गोष्टींविषयी ज्या लेखामध्ये व्यवस्थित आणि योग्य ते माहिती दिलेले असते तर ते लेख मला जास्त करून वाचायला आवडतात म्हणजे थोडक्यात पर्यटना संदर्भात आणि व्यक्तिविशेष लेख असतात पण ते व्यक्तिविशेष लेख म्हणजे खरंच तसे व्यक्तिविशेष म्हणजे आंबेडकरांवरचे लेख असतील छत्रपती शिवरायांवरचे लेख असतील आणि अर्थातच मला इतिहास विषय आवडतो त्यामुळे मला इतिहास विषय लेखसुद्धा वाचायला खूप जास्त आवडतात पर्यटन इतिहास आणि काही मोजक्या व्यक्तीविषयक लेख मला वाचायला आवडतात सद्यस्थितीबद्दल जे सामान्य ज्ञान असतं ते भेटतच असतं पण त्याविषयी मला खूप खोलवर वाचायला किंवा त्याच्याविषयी खूप खोलवर त्याच्यावर ज्ञान घ्यायला मला नाही आवडत मला जास्त करून आधीच्या जुन्या गोष्टींबद्दल खोलवर ज्ञान घ्यायला आवडतं जुन्या गोष्टींबद्दल आणि एका स्पेसिफिक ठिकाणांबद्दल जी फेमस आहे फेमस आहेत म्हणजे जी ठिकाणं अशी फुललेली असतात जी ज्या ठिकाणी खूप सुंदर सकारात्मक असं वातावरण असतं त्याविषयी मला वाचायला आवडतं सकारात्मकते विषयी सगळ्यात जास्ती मला वाचायला आवडतं तर मला हे सगळे वाचायला अशा गोष्टी विषय मला वाचायला आवडतं